नमस्कार मी अश्विनी भोज खरे तर मी आज वारली पेंटिंगद्वारे चित्र रेखाटण्याचं थोडंसे माहिती सांगणार आहे वारली चित्र रेखाटन म्हणजे दिसावयास खूप उत्तम खूप सुंदर खूप सुरेख पण काढावयास थोडेसे कठीण आहे पण तेवढेच सुंदर दिसणे हे चित्र तेवढेच आकर्षकसुद्धा दिसते या वारली चित्ररेखाटनाबद्दल खरं तर जेवढी माहिती सांगावी तेवढी कमीच आहे कारण ही चित्ररेखा काढण्यासाठी द त्या चित्ररेखाकला खूप कष्ट घ्यावे लागतात तसेच त्याच्यामध्ये खूप सु खूप सुपेरियरपणा खूप त्याची चिकाटी असणे आवश्यक असते वारली वारली चित्ररेखा खरं तर खूप दिसावयास खूप सुंदर अससी असते ती नक्षी करणे म्हणजे चित्ररेखाकाराचे खरंच कौशल्यच असते प्रत्येकच वारली चित्ररेखांमध्ये विविध प्रकारचे प्रकारचे सध्या आकृती दिसत दिसत दिसतात त्यामध्ये खरंतर पुस्तकातील वेगवेगळ्या जशाच्या तशी रेखाटणे खरं तर हे कौशल्यच आहे प प्रत्येक चित्रकाराणे प्रत्येक चित्रकाराला वारली चित्ररेखा ही येतेच असे नाही त्यासाठी विविध व विशिष्ट अशी कौशल्य त्यासाठी लागते वारली चित्ररेखा जेवढी दिसावयास आकर्षक असते तेवढी ती रेखाटण्यास ही थोडीशी कठीणच असते पण दिसण्यासाठी ती ना आकर्षक असल्यामुळे ती शिकण्यासाठी बरेच जण उत्सुक असतात त्यामुळे अलीकडच्या काळामध्ये त्याची मागणी ही खूप प्रमाणामध्ये वाढली आहे व ती चित्ररेखाटन जे करत आहे त्यांचीपण मागणी खूप वाढली आहे बरेचजण असे आहेत की वारली चित्ररेखानटन खूप आकर्षक दिसत असल्यामुळे न त्या पद्धतीचे ज्ञान अवगत करत आहेत की वे विविध क क्रमाचे कार्यशाळाही उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत अलीकडे